शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षा यामध्ये पशुपालनाचा खूप मोठा वाटा आहे त्यामध्ये जर शेतीमध्ये काही नुकसान वगैरे झाले किंवा रोजच्या या एक आवक पैशाच्या आवकसाठी हा एक जोडव्यवसाय म्हणून शेतकरी करतात त्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्राणी म्हणजे समाजामध्ये दुग्धव्यवसाय झालं किंवा इतर प्रा उत्पादन म्हणजे कोंबडी आणि मांसासाठी बकरा बकरीपालन ह्या बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात आमच्या भागामध्ये खूप सारे करून कोंबडीपालन किंवा बकरीपालन करतात आणि इकडं मासेपालनसुद्धा होते आणि हा व्यवसाय करायचं झालं त्यामध्ये इतरांपेक्षा चांगलं करायचं जर झालं तर आपण पशुपालनामध्ये वेगवेगळ्या हायब्रिड स्पीसीज आणि व्हेरायटीज आपण कोंबड्यांच्या आणू शकतो ज्यामधून आपल्याला कमी वेळात कमी जागेत जास्त उत्पन्न मिळेल आणि त्यातून एक आपण वेगळा व्यवसाय क उभा करू शकतो ह्या हा बऱ्याचशा गोष्टी त्यातून संपूर्ण होतात आणि हा एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बी जोडला जातो म्हणून ज्याला शेतीला जोडधंदे असे म्हणून बोल संबोधले जाते आणि शेतीचं आणि जनावरांची काळजी ही पण एक यामध्ये महत्त्वाची घटक आहे बाकी जनावरांची काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये त्यांचं उत्पन्न आणि त्यांचं आजार त्यांना आजार उद्भवणार नाहीत जेणेकरून आपल्या उत्पन्नात कधी घट होणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या ह्यातून साक्ष साध्य होतात आणि आजपर्यंत हा पशु व्यवसाय आणि हा दुग्ध व्यवसाय हा साक्षी आहे की या व्यवसायातून शेतकऱ्यांना हा पूरक नफा आणि पूरक आवक मिळालेली आहे